मला गाण्याचं अभिनयाचं थोडक्यात कलेचं कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेता आलेलं नाही तरीदेखील या क्षेत्रातील दिग्गजांचा आदर डोळ्यासमोर ठेवून मी एकलव्याप्रमाणे कला आत्मसात करत असतो मी जुन्या मराठी चित्रपटांतील गाण्यांचा प्रचंड मोठा चाहता आहे अभिनेत्यांच्या आवाजाच्या नकला करण्याचा मला छंद आहे याचे माझे कार्यक्रम देखील असतात यात माझे आवडते गायक सुरेश वाडकर अजय अतुल स्वप्नील बांदोडकर अवधुध गुप्ते इत्यादी यांची गाणी गायला मला आवडतं त्याचप्रमाणे या माझ्या आवडीच्या कलाकारांसमोर एकदा तरी त्यांचं गाणं गाण्याची माझी इच्छा आहे त्यामुळे सुदैवाने आणि संधी मिळालीच तर नक्कीच आवडेल धन्यवाद